मा माझा छंद आहे चित्रकला चित्रकलाचा मी कुठे क्लास घेतला नाही पण जेव्हा मला शाळेत चित्रकला जेव्हा मी शाळेत होते तेव्हा मला चित्रकला शिकवलं होते तेच मी सारख्या सारखं प्रॅक्टिस करून चित्र आता चांगली काढायला लागली आणि डिटेलिंग्सवर खूप लक्ष देते तर माझे आता मी ऑर्डर्स पण घेते चित्राचे ऑर्डर्स पण घेते आणि माझा दुसरा आवडता छंद आहे क्रोशेट म्हणजे तोरण तोरण बनवणे हा माझा आवडता छंद आहे त्याच्यामध्ये पण मी वेगवेगळे प्रकारचे तोरण बनवते हातरुमाल बनवते रुमाल बनवते असे मी वेगवेगळे म्हणजे साहित्य म्हणजे सामान बनवून मी विकते आणि माझं तिसरं छंद आहे की हस्तकला हस्तकलामध्ये पण मी विविध वस्तू बनवते बॅग बनवते घरगुती सामान लागणार ते सगळं मस्तू मन बनवून मी विकते असं माझा आवडता छंद आहे